हॅलो गोपाल सुपर बाजारला फोन लागला आहे का तर आहे का काही ऑफर सुरू आहेत का मॅम गोपाल सुपर बाजारमध्ये

कशा कशावर आहे ऑफर सध्यातरी

हो का आणखी कशावर आहे डिस्काउंट

बोला ना मग हो का म्हणजे चांगल्या ऑफर सुरू आहेत सध्यातरी हो ना ठीक आहे मग येऊ आम्ही एकवेळेस भे भेट द्यायला गोपाल सुपर बाजारला हा हा अच्छा म्हणजे चांगल्याच ऑफर सुरू आहेत सध्यातरी बरं बरं येऊ आम्ही धन्यवाद मॅम सांगितल्याबद्दल ऑफरबद्दल माहिती दिल्याबद्दल थँक्यू